खेळ ही एक गोष्ट अशी आहे की जी खरंच अनेकांना एकत्रांते जे खेळणारे असतात ते तर संघामध्ये खेळतच असतात पण त्याचबरोबर जे बघे असतात किंवा त्यांना प्रोत्साहन देणारं जो काही प्रेक्षक वर्ग असतो तो सगळा एकत्र आलेला असतो आणि सा साधारण दोन वेगवेगळे पक्ष असताना दोन वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक जेव्हा एकत्र आलेले असतात त्या वेळेला खूप मजा मजा करत असतात खरोखर आपल्या पक्षाचा जर कोणी काही पॉईंट मिळवले तर केवढा जल्लोश आपण बघतो टी व्हीवरती तसंच अनेकांना एकत्र आणणारा अनेकांना एकत्र आनंद मिळवून देणारा असा हा खेळ आहे खरं सांगायचं तर आणि दुसरं म्हणजे संघकार्य हे एक अत्यंत महत्त्वाचं आहे की एकानेच काम करायचं आणि त्याचं सगळं श्रेय एकानेच घ्यायचं असं नाही तर प्रत्येकाने त्याच्यामध्ये काम केलेलं असतं त्याच्यामध्ये कॅप्टन जो कोण असतो त्याने प्रत्येकाला प्रोत्साहित पण करायला हवं आणि प्रत्येकाला त्याने शाबासकी पण तितक्याच मोठ्या मानाने द्यायला हवी एखादा जर खरोखरच पटकन आऊट झाला किंवा निराश झाला तर त्याला त्या निराशेतून बाहेर काढण्याचं काम सुद्धा कॅप्टन निघायला हवं आणि संपूर्ण संघ जो असतो तो त्याच्या पाठीमागं उभा राहायला हवा असतो खरोखरच आपण पाहतो की कुठंतरी देशामध्ये क्रिकेटची मॅच चालू असते आणि अख्खा भा भारताची जर टीम त्या ठिकाणी खेळत असेल तर अख्खा भारत रात्र जरी झाली तरी अकरा वाजले साडे अकरा वाजले तरीसु द्धा ती मॅच आनंद घेऊन बघत असतो म्हणजे आज कित्येक अख्ख्या पूर्ण भारताला किंवा एकत्र आणण्याचं काम ह्या खेळाने केलं ना मग आज या खेळाला तेवढं महत्त्व द्यायला पाहिजे साधा आपल्या शाळेच्या सुद्धा ग्राउंडवर जर आपण खेळत असू आणि दोन वर्ग जर विरुद्ध खेळत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा किती एक जल्लोष असतो किती एक जोश असतो म्हणजे खेळणारे तर जोशात असतातच पण तितकेच प्रेक्षक सुद्धा त्यांच्या बरोबरीने खे जल्लोषात असतात त्यांना प्रेरणा देत असतात आणि त्या प्रेरणेचा खरोखरच खेळाडूंना खूप मोठा फायदा होत असतो त्यामुळे खेळ हा माझा स्वतःच्या सांगायचं झालं तर खेळ हा प्रत्येकाने खेळायलाच हवा कोणताही खेळा मग तुम्ही बॅडमिंटन असू दे कबड्डी असू दे खो खो असू दे पण प्रत्येकाने खेळ खेळायलाच हवा असं मला वाटतं त्याच्यातून खूप मोठा आनंद मिळतो आपल्यालाच मिळतो असं नाही तर आपल्याप्रमाणे खेळ बघणाऱ्यांना सुद्धा तितकाच आनंद मिळत असतो हाही आपण विचार करायला पाहिजे की आपल्याबरोबर इतरांनाही आपण किती आनंद देतो आहे त्यामुळे खेळ हा प्रत्येकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे